सध्याच्या वेळेत सर्व सर्वांचंच जर मनोरंजनाचं साधन बघितलं तर आपण मोबाईल हा आपल्याला दिसून येतो कारण की मोबाइलमध्ये जेवढे टी वीमध्ये आपण काही मनोरंजनाचे वगैरे काही शोज बघायचे असतात काही कार्यक्रम बघायचे असतात तर ते आपल्याला मोबाइलमध्ये आपण बघू शकतो मोबाइलमुळे मोबाइलमुळे आपण शिक्षण घेऊ शकतो शिक्षण घेऊ शकतो कोणत्या कोणत्या आपण क्लासे ट्युशन्स वगैरे जॉईन करू शकतो त्याला वापस आपण इथून एका कोणत्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलू शकतो फोनवर बोलू शकतो वापस काही वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यामधून आपण कोणाकोणासोबत मोबाईलच्या थ्रू आपण त्यांच्याशी बोलू शकतो खूप अशी काही चांगली चांगली माध्यमं असतात मोबाईलच्या मध्ये जसं युटूब आहे फेसबुक आहे इंष्टाग्राम आहे वॉट्सप आहे वापस असे म्हणजे नं जे आता नवीन नवीन ॲप येतात त त्याच्यामध्ये आपण आपल्या मग कं चांगले चांगले पिच्चर बघू शकतो पिच्चर बघू पं पिच्चर बघू शकतो वापस गेम्स घेऊ शकतो मोबाइलमध्ये आपण गेम्स खेळू शकतो गेम्स खेळू शकतो वापस खूप साऱ्या अशा गो गोष्टी आहेत जसं युटूबवर आपण कोणता कोणत्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत तर आपण त्या त्या त्याच्यावर आपण शोधून त्या शोधून ते आपण त्यावर माहिती काढू शकतो किंवा कोणता कं आपल्याला कं कॉमेडी कॉमेडी कोणता विडिओ बघायचा असेल तर आपण तो कॉमेडी विडिओ मोबाइलच्या थ्रू लावू शकतो त्या युटूबच्या माध्यमातून लावू शकतो आणि आताच्या सध्याच्या कं काळात तर मोबाइलमध्ये सर्वात जास्त चालला जाणारा जो ॲप्लिकेशन आपण बोलू शकतो तर तो यूटुबच आहे युटूबमधून कं खूप लोकांचं मनोरंजन होतं आणि युटूबमधून ज्यांनी ज्यांनी युटूब आपले स्वतः स्वतःचे चैनल्स तिथे चालू केले आहे त्यांना खूप सारा नं नफा मं मिळतो यूटुबकडून युटूब ही आपल्या इंडियाची कंपनी नसली तरी तरी पण ती कोणाची आहे तर अमेरिकेची आहे पण तरी तिकडच्या लोकांना पण त्याचा फायदा होतो आणि आपल्या लोकांना पण त्याचा फायदा होतो आणि मोबाईल मोबाईल ही एक चा सकारात्मक पण गोष्ट आहे आणि नकारात्मक पण गोष्ट आहे ज्यांनी हे चांगल्या कामासाठी वापरली ते मोबाईल चांगली त्यांच्यासाठी चांगले आहे आणि ज्यांनी ती वाईट कामासाठी वापरली त्यांच्यासाठी ती वाईट आहे